दक्षिण गंगा असं जिचं नामकरण केलं जातं ती गोदावरी नदी भारतातली दुसरी सर्वात लांब नदी ही हिचा उगमच मुळात महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रातून निघून ती शेवटी बंगालच्या उपासागरात ती जाऊन मिळते ही गोदावरी नदीच महाराष्ट्राची जीवनधारा आहे असं म्हणायला हरकत नाही तिच्यावर अनेक ठिकाणी धरणं बांधली गेलेली आहेत पण गोदावरीपेक्षा सुद्धा मला जास्त अप्रूप वाटतं ते कोयना नदीवरचं कोयनानगर किंवा शिवास शिवाजी सागर रिझर्व्हायर जो आहे पाणीसाठा मला त्याचं खूप अप्रूप आहे किंवा खूप कौतुक आहे त्या धरणावर ज्या प्रकारे ज्या पद्धतीने विद्युत निर्मिती झालेली आहे किंवा लोकं करत आहे तिथल्या अभियांत्रिकी लोकांना किंवा तिथल्या अभियंत्यांना माझा त्रिवार मुजरा आहे तिथली भौगोलिक रचनाच अशी आहे की कोयनेच्या नदीला कोयना नदीला खूप सुंदर अशी खोली मिळालेली आहे आणि त्यामुळे तिथे पाच टप्प्यांवर विद्युत निर्मिती केली आहे कित्येक गिगावॉट्सपर्यंतची इलेक्ट्रिसिटी तिथून तयार होत आहे आज त्या एकट्या कोयनानगरच्या धरणामध्ये एवढी क्षमता आहे की ते संपूर्ण महाराष्ट्राला त्यातून आपली वीजनिर्म म्हणजे आपण तिथून निर्माण निर्मिती केलेली वीज जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला पुरू शकेल एवढी त्या धरणामध्ये क्षमता आहे पण कोयना नदीचं जे पात्र आहे ती शेवटी कर्नाटक आणि आंध्रमधून वाहती ह्याला बंगालच्या उपासागराला जाऊन मिळते त्यामुळे ह्याच्यावर जी वीज निर्मिती होते कोयनानगरमध्ये कोयनेवर तर त्यातली तेहतीस टक्के वीज आंध्रला आणि तेहतीस टक्के वीज कर्नाटकाला ती आपल्याला द्यावी लागते योग्यही आहे ते पण त्यामुळे आपल्या महाराष्ट्राला तेहतीस टक्केच वीज उपलब्ध होते एक मात्र फार विनोदी धरण आहे उजनी धरण मला त्याचं मात्र फारच हसू येतं बरेचदा की कधीही ते धरण पूर्ण क्षमतेने भरत नाही एवढं मोठं धरण बांधून ठेवलेलं आहे त्यांनी पण किती अगदी मुसळधार पाऊस कोसळला तर कुठे ते उजनी धरण जाऊन ते भरतं नाहीतर ते काही धरण भरत नाही आपल्याकडे मग त्या मानाने पुण्यातलं खडकवासला धरण जे आहे ते तर फारच सुंदर आहे तिथे संपूर्ण पुण्याला खडकवासल्यातूनच पाणी पुरवठा होतो आहे आणि तिथून पुढे मागे पानशेत आणि वरसगाव हे तर आहेच आहेत संपूर्ण पुण्याला छान पाणी पुरवठा होतो त्याच्यातून